मला स्वयंपाक बनवायची आवड माझ्या आईकडून आली माझी आई खूप छान छान स्वयंपाक भाज्या वगैरे बनवायची मग मी किचन रूमात माझ्या आईसोबत जायची तर मी माझी आई बनवतानी मी तिला पा बघायची मग मला ती बनवता बन मग मीने पण बनवणं बनवायला सुरवात केली मग मला बनवता बनवता स्वयंपाक बनवता आला आणि मला पिझ्झा बर्गर हॉट डॉग वगैरे सर्व बनवता आला आणि मला स्वयंपाकाची तेव्हापासून खूप आवड झाली मला स्वयंपाक करणे माझ्या आईने आणि ताईने शिकवले माझ्या आईने मला पोळ्या भाजी भात वगैरे बनवणं शिकवले आणि माझ्या ताईने मला पिझ्झा डोसा इडली सांबार वगैरे डाळ वगैरे सर्व बनवणे शिकवले आणि मला शिकवतानी खूप सोप्या प्रकारात शिकवला की असं असं बनवायचं असं असं करायचं मला मला तेव्हापासून स्वयंपाक बनवणे येते आणि स्वयंपाकाची खूप आवड आहे